राज्यातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप काही आव्हानांना सामोरे जावे लागते कारण की शिक्षणासाठी त्यांना काही वेळेला बाहेरगावी प्रवास करावा लागतो त्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी साधनं उपलब्ध होत नाही त्यानंतर खर्च खूप जास्त प्रमाणात होतो त्यानंतर अंतर खूप जास्तस्त असते आणि गुणवत्ता जी असते ह्या सगळ्या गोष्टी त्यांना परवडण्यासारख्या नसतात तर त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणावरती खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला प्रभाव होताना दिसून येतो परंतु काही जी मुलं असतात ते कुठल्याही अडचणींना किंवा आव्हानांना मागे सरत नाहीत तर ते त्या सर्व अडचणींना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात शिक्षण संस्था कितीही लांब असल्यात कितीही लांब जरी जायचं असलं तरी ते कष्ट घेऊन जातात ते तिथे आणि आपलं शिक्षण पूर्ण करतात ते तर अशाच प्रकारे जे आहे इथे आपल्याला बरेच लोक चांगल्या प्रकारचं शिक्षण घेताना दिसतात त्यांना जे काही अडचणी समस्या येतात त्या सगळ्या समस्यांना ते सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात